तरुण पिढी कडून संस्कृतीचे पद्धतीचे तंतोतंत पालन होत नाही हे अगदी खरं आहे परंतु थोडं आपल्याला काळाच्या योगानुसार थोडं मान्यही करावं लागेल पूर्वी नोकरीवर जाणारे लोक संध्याकाळी सहापर्यंत घरी येत असत घरच्यासाठी वेळ देत असत किंवा संध्याकाळचं दिवा लावणं शुभम करोती सम स्तोत्रांचं पठण केलं जात असत संध्याकाळचे जेवण सगळे बरोबर घेतले जात असत तसं या धकाधकीच्या जीवनात असं होत होत नाही आता स्त्री आणि पुरुष दोन्ही नोकऱ्या करणारे असतात नोकरी करताना तिथे कामाच्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो आणि वेळेचं बंधन थोडं तिथे असतं त्यामुळे ते वेळेत घरी येऊ शकत नाही आल्यावरही काम असतात बरेच ठिकाणी परंतु तरीसुद्धा त्यांनी आपली संस्कृती ही जपली पाहिजे याशिवाय गणपतीसारखे उत्सव साजरे केले जातात पण पूर्वीसारखं त्याला स्वरूप राहिले नाही इतर सण समारंभ साजरे केल्या जातात जयंत्या थोरा मोठ्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात परंतु त्या खरं त्यांच्याकडून ज्या का त्यांच्या कार्याचा जो बोध व्हायला पाहिजे तो बोध घेतला जात नाही म्हणजे डि जे लावून वगैरे ते जयंत्या साजऱ्या केल्या जातात हे मला योग्य वाटत नाही आणि म्हणूनच माझ्या मते सांस्कृतिक मूल्यावरची पकड ही जरा सैल होत चालली आहे